मला आठवणीत राहिलेल्या पाच तारखा सांगू इच्छितो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस देश स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणपन्नास रोजी संविधान लागू झाले एक मे महाराष्ट्र दिन आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि वीस डिशेंबर एकोणीसशे छप्पन्नला डॉक्टर बाबासाहेब पुण्य डॉक्ट डॉक्टर गाड गाडगेबाबा पुण्यतिथी